माझ्या आवडता सगळ्यात स्टोरी टेलर आहे त्याचं नाव आहे निलेश मिश्रा ते खूप वर्षापासून अलग अलग विषयावर स्टोरी सांगत असतात त्या कारणानं ते ऑल इंडियामध्ये फेमस आहे खूप लोक त्यांची स्टोरी ऐकतात व त्यांचे आवाज विशिष्ट असतात व सगळ्यात पहिले माझा आवाज त्यांचा आवाज मला आवडला होता सुरवातीला मी रेडिओ त्याचा आवाज ऐकला त्यानंतर त्याला फॉलो क करत गेलो ते अलग अलग उपक्रमामध्ये सहभाग घेतात व लोकाला जागृत करत असतात पाण्याच्या उपक्रमामध्ये म्हणजे पाणी वाचवण्याच्या या किंवा अलग अलग अशा विशिष्ट उपक्रमामध्ये ते सहभाग होतात व अलग कलाकार आहे जसे कवी आहे त्यांची अलग अलग कवी समाजाला सुधारण्यासाठी किंवा लोकांच्या आवडते विषय घेऊन येत असतात त्यांचे काही स्टुडंट राहतात ते अलग अलग विषयावर लेखन करतात व त्यावर ते स्टोरी सांगत असतात